हॅलो हां बोला मॅडम द्या ना मॅडम द्या द्या ऑल्वेज वेलकम हो हो हो रूम कसं ते टू ऑक्युपन्सी थ्री ऑक्युपन्सी कशी तुम्हाला पाहिजेल आहे ए सी पाहिजे नॉन ए सी पाहिजेल हो आहे ना आहे ना आहे आहे दोन हेड ऑक्युपन्सीच्या आहेत रूम साधारण त्याचा फाय थाउजंड पर डे आहे मॅडम आणि एक्स्ट्रा बेड घेतला तर फाय फाय हंड्रेड पर नाईट त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ह्या पाच हजारामध्ये ब्रेकफास्ट इन्क्ल्यूड आहे बाकी तुम्हाला लंच डिनर हे वेगळे त्याचे पैसे पे करावे लागतील हो करून देऊ शकतो ना करून देऊ शकतो तुम्हाला कशी गाडी पाहिजेल त्याच्याप्रमाणे एकच पाहिजे का वेगळ्यावेगळ्या हव्या आहेत प्रत्येकाला त्याच्याप्रमाणे ॲरेंजमेंट करता येईल बरं म्हणजे एक टेम्पो ट्रॅव्हलरसारखे हां हां हो हो करता येईल ना मॅडम इथे आल्यानंतर तुम्ही करता येईल तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे ठरवता येईल काय काय बघा इथं जवळ तर काय आता तुम्ही कुठून येणार आहात आपण मॅडम नाशिकमधूनच येणार आहात म्हणजे नाशिकमधलं तर बघण्याचा काय प्रश्नच येत नाही इकडे फक्त जवळ घाटनदेवी आहे नंतर ते मेडिटेशन सेंटर आहे विपश्यनेचा हा हा हा हो घाटनदेवी वगैरे तर काय इकडून जवळ आहे सगळं

धबधबे आहेत ते हो ते साईट सीन बघण्यासारखे आहेत तेवढंच हा हा हो हो हो

डिस्काउंट आता म्हणजे आता मला तर काय मी रिसेप्शनीस्ट बोलते आहे मॅडम मला वरती विचारून ठरवावं लागेल सांगावं लागेल हे वरती सांगावं लागेल सगळं ग्रुप येतो आहे डिस्काउंट मिळेल ना मॅडम काहीतरी डिस्कांट तर नक्कीच ॲडजस्ट करतील ना आता तुम्ही दहाजण येतात एवढे म्हटल्यानंतर पाच रूम तुम्ही बुक करता किती दिवसांसाठी हवं होतं आपल्याला पाच दिवसांसाठी हवं होतं मग तर काय प्रश्नच नाही मॅडम डिस्काउंट होऊन जाईल तुम्हाला गाडीची व्यवस्था होईल तर गाडीवाला तुम्हाला सांगेल काय काय पॉईंट बघायला हवे आहेत आता एक्झाॅट तुम्ही तर काही सांगू शकत नाही तुम्हाला काय काय दाखवून घाटनदेवी माझ्या दो डोक्यात आलं ते आणखीही ते विपश्यना केंद्र आहे आणखी काही असू शकतं आजूबाजूला ते तो ड्रायवरच सांगू शकेल मॅडम तुम्हाला काय काय बघण्यासारखं आहे ते हो सगळं सगळं ॲवेलेबल गाडीच्या रेट संदर्भात तर मी काही सांगू शकत नाही आता तुम्ही गाडी सोडणार ती का ती ठेवणार रोज वेगळी बोलव म्हणजे ती बोलवणार रोजच्यारोज आता तो ते गाडीवालाच तुम्हाला म्हणजे सांगू शकेल व्यवस्थित किती चार्जेस आहेत काय चार्जेस आहेत ते सगळे त्याचे बाकी रूम्स बीम्सच्या बाबतीत आमच्या तर काही तुम्हाला बघण्याची वेळच येणार नाही एकदमच रूम्स आमच्या छान आहेत जे आमचा द्या नाश्ता ब्रेकफास्ट चांगला आहे

हो आमचं आहे इगतपुरीमध्ये आमचं नावच आहे मानस रेझॉर्टचं त्यामुळे हो हो ते ब्रेकफास्ट वगैरे संदर्भात तर काही बोलायची वेळच येणार नाही मॅडम तुम्हाला बघायचीच वेळ येणार नाही जेवणाचं तुम्ही जसं तुम्हाला पाहिजेल असेल तसं वेगळं मेनू बेनू आम्ही डिसाईड करून देऊ शकतो तुम्हाला या तुम्ही फोन करा ना चालेल हो हो ओके ओके चालेल ठीक आहे थँक्यू